हॅलो अं सर अं भाजीवाले बोलता आहेत ना तुम्ही अं सर आपल्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत अ अवेलेबल मला आज भाज्या हव्या होत्यात माझ्याकडे आज कार्यक्रम आहे त्यासाठी तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते सांगू शकता का

हं हं अच्छा अं तर अ वांगे जे आहे ते मला पाच किलो क्वांटिटीमधे पाहिजे आहेत टमाटर टमाटर तीन किलो पाहिजे आहे अं बीन्स जे आहेत फरस बीनच्या शेंगा त्या मला दोन किलो पाहिजेत हं फूलगोबी आहे का आपल्याकडे फूलगोबी मला दोन किलो पाहिजे आहे अं आणि आलू आहेत का आलू असेल तर आलू मला चार किलो पाहिजे आहेत हं तर हे जे आहे हे अ सर्व भाजीपाला मला फ्रेश पाहिजे आहे अ फ्रेश आहे ना आपला भाजीपाला पूर्ण

अच्छा तर हे मला संध्याकाळपर्यंत हवं आहे तर हे मला सायंकाळपर्यंत भेटून जाणार का अं आणि हे किती होणार ह्याची किंमत अच्छा अं मी एवढा भाजीपाला घेते आहे तर त्यामधे मला काही अं पैशे कमी वगैरे होतील का आं बरं अं मला घरपोच जर सेवा भेटली तर खूप छान होईल हं हं हं तर माझा पत्ता जो आहे अं पंचश्व पंचेश्वर एरिया यवतमाळ हं हं तर इथे तुम्ही मला पोहचवून द्याल ठीकए हं आणि पेमेंट जे आहे मी ते तुम्हाला ऑनलाइन करते आहे हं ठीकए सर थॅंक यू